भारतात शिक्षणव्यवस्था आणि तिच्यासमोर येणारी आव्हाने खालीलप्रमाणे आहे जसं की आपण बघतो भारतात खाजगी आणि सरकारी संस्थांमधून शिक्षण दिले जाते केंद्र सरकार खाजगी संस्था स्थानिक संस्था राज्य सरकारच्या संस्थांतर्फे विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते भारतातील शिक्षणाचे कार्य हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अधि पत्त्याखाली चालते भारताच्या घटनेनुसार शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे भारतातील विद्यापीठावर केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे संपूर्ण नियंत्रण असते भारताचे आर्थिक प्रगतीसाठी सुधारित शिक्षण पद्धती उपयुक्त ठरणार आहे उच्च शिक्षण आणि संशोधनात सरकारी संस्थांनी मोठी भरारी घेतली आहे देशात खाजगी शिक्षण संस्थांचा वाटा पाच टक्के आहे तो आता सत्तर अब्ज कोटी डॉलर इतका आहे पुरातन काळात इसवी सन चारशे पन्नास ते पाचशे वर्षाच्या दरम्यान भारतात गुरुकुल पद्धती होती भारतात शिक्षण आणि शिक्षण पद्धतीचा विकास ब्रिटिश राजवटीत झाला ब्रिटिशांनी महाविद्यालये आणि विद्या पीठे स्थापन करून दर्जेदार शिक्षणपद्धत भारतात अस्तित्वात आणली कला वाणिज्य शास्त्र अभियांत्रिकी कृषी शिक्षणाची महाविद्यालये सुरू केली प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षणपद्धती अस्तित्वात आली शिक्षणाने संशोधन संस्था आप् स्थापन केलं पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण वेगवेगळ्या महाविद्यालयामधून दिले जाऊ लागले शिक्षणाचा दर्जा राखण्यात त्यांनी भर दिला शिक्षणक्षेत्र शिस्त आणि उत्तम दर्जा यात महत्त्व दिले आणि परत काही आव्हाने अशी आहेत

जे की आपल्यासमोर आहेत जे आपण बघू गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये भारताने एकविसाव्या शतकातील पहिले व सर्वात व्यापक शैक्षणिक धोरण जाहीर केले एकोणीसशे शहाऐंशीनंतर पहिल्यांदाच असे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले याच धोरणामध्ये भारताच्या शिक्षणव्यवस्थेला भेडसावणाऱ्या विविध आव्हानावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाल्याचे वर्षानुई निमित्त बोलतांना पंतप्रधान मोदी असे म्हणाले की आपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत एका प्रकारे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हा आता अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे नवीन भारत आनि भविष्यासाठी तयार युवा पिढी घडवण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे या धोरणामुळे शिक्षण सर्वसमावेशक किफायतशीर परवडण्याजोगे आणि न्याय्य होण्यास मदत होईल यावरही प्रधान यांनी भर दिला आता या प्रकारे काही असे आव्हाने आहे जे की ते फेस करत आहेत आणि त्यामधून एक सोलूशनसुद्धा काढत आहेत